हो तुम्ही कोण

हो तुम्हाला कोणते हवे आहेत तुम्हाला कृत्रिम फुलं हवी आहेत की झाडावरची खरीखुरी फूल हवी आहेत बघा आपल्याकड गुलछडी मोगरा सूर्यफूल लिली गुलाब असे आणि जास्वंद असे याप्रकारचे खरीखुरी फुलं पण आहेत आणि आपल्या डेकोरेशनसाठी कृत्रिम फुलं पण आपल्याकडं आहेत

हो कोणती बोललात जास्वंद जास्वंद जास्वंद आपली एक किलो शं शंभर रुपयांनी आहे हां हो हो

हो हो नक्की मिळतील मिळतील आणि मिक्स करून देईन हां मिक्स मिक्स कलर भेटतील तुम्हाला तुम्ही तुमच्या ऑर्डर द्या आणि आम्ही तुम्हाला फुलं देऊ हां चालेल चालेल मिळतील ना किती हवी आहेत ती तुम्ही तुमच्या ऑर्डरप्रमाणे लिहून द्या आम्ही तुम्हाला हो का आणि मोग तुम्ही तुमच्या आराससाठी मोगराही आणि सूर्यफूल वगैरे काही चालेल का छान वाटेल

हां चालेल मग आम्ही घरपोच डील देऊ शकतो तुम्हाला तुम्ही तुमचा पत्ता लिहून द्या आम्ही तुमच्या घरपोच देतो आणि तुम्हाला कधीपर्यंत हवे आहेत चालेल चालेल चालेल तुम्ही तुमचा ॲड्रेस लिहून द्या मी आम्ही तुमच्या घरीपर्यंत पोचवतो हो आहे आहे तुम्ही तुमची ऑर्डर द्या हो हो चालेल हां ठीक आहे धन्यवाद